एकदम मी माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो आणि त्याने त्याच्या गॅलरीमध्ये आणि हॉल समोरच्या व्हरांड्यामध्ये छान रोपांची मांडणी केली होती त्या रोपांची एकूण मांडणी आणि त्या रोपांची एकुण निवड बघितल्यावर माझं मन मन अगदी मोहून गेलं आणि त्याच्या घरातून निघालो त्याच क्षणी मी माझ्या मनात निश्चय केला की आपणे आपल्या घरी जाऊन अशी छान कुंड्यांची रचना करावी त्या छान छान छान रोपं लावावी आणि मग मी घरी आल्यानंतर त्याच्याशी सविस्तरपणाने फोनवर बोललो आणि मग ह्या बागकामेविषयी मी माझी हौस त्याच्याकडे बोलून दाखवली त्याने मला छान मार्गदर्शन केलं आणि त्याने हे अशी रोप कुठे मिळतील कोणत्या नर्सरीमध्ये किती रुपयापर्यंत ते मिळतात याची सविस्तर माहिती दिली त्या रोपाना कोणत्या प्रकारचं खाद्य लागतं त्यांना खत कदी द्यायचं पाण्याची मात्रा किती द्यायची हे सगळं त्यानी मला समजवून सांगित आणि मग मी त्याच्यासारखीच एक छानशी बाग मी माझ्या घरा शेजारी व्हरांड्यामध्ये तयार केले आणि आजही माझ्याकडे जेव्हा कोणी पाहुणे वगैरे येतात तेंव्हा ते या छोट्याशा बागेची खूप कौतुक करतात आणि त्यामुळे मला एक खूप प्रेरणा मिळते आणि ही जी बागकामाची जी आवड लागली ती मला माझ्या मित्राकडून लागली त्यानेच मला प्रोत्साहन दिलं आणि आता ह्या सगळ्या बागेची एकूण रचना आणि सौंदर्य बघून माझ्या घरातलेसुद्धा मला हे बागकाम करायला प्रोत्साहन देतात